राज्यातील शिक्षणव्यवस्था पूर्वीसारखी राहिलेली नाही पूर्वी जे शिक्षण होतं जे हार्डली होतं हार्ड होतं खूप हार्डवर्क होतं तसं आत्ता राहिलेलं नाही मुलांना खूप एजी एजी करून देण्यात येत आहे आणि जसं की दप्तराचं ओझं कमी केलं आहे पोरांच्या डोक्यावरचा ताण कमी केला आहे शिक्षणात जसं की पूर्वीची दहावीची जी पेपर असायचे त्याच्यावर त्याच्यावर किती बारा तेरा पेज असायचे एक एक आन्सर दोन तीन पेजा दोन पेज असायचं आत्ताचं थोडक्यात असतं जशी क्वेशन पण बदलले आहेत मुलांना लिहिण्यासाठी खूप कमी दिलं आहे आता त्या त्याच्यामध्ये खूप डेव्हलप केलं आहे पण ते कधी कधी प योग्य पण वाटतं कधीकधी ते अयोग्य पण वाटतं पहिले जे शिक्षणपद्धती होती त्याच्यामध्ये पोरं जी घडत होती ती वेगळ्या लेव्हरची होती आत्ता पोरांना पोरांना खूप कायदे आले आहेत त्याच्यामुळं पण त्या कायद्याचा खूप मीसयूज पण होतो आहे आणि जे खूप गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शि राज्यात शिक्षणव्यवस्था आहे त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले आहे जिथं सुविधा नाही तिथं पण सुविधा आणण्यासाठी प्रशासन प्रशासन पुढ पुढारलेलंच आहे लोकल प्रशासन पण त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे कारण की आजची पिढी शिकणे आणि हे अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचं आहे जर आजची म आजची पिढी शिकली नाही डेव्हलप झाली नाही किंवा नुसते शिक्ष रट्टा मारून शिक्षणाला पश् पण काय महत्त्व नाही आहे त्याच्यामुळं कौशल्य कला जसं की दोन हजार पं दोन हजार दहामध्ये आपले पंतप्रधान ह्यांनी कौशल कौशल्य काडा कला वाढावी म्हणून एक प्रोग्रॅम आणला होता स्टार्टअप इंडिया म्हणून तर हे ह्याची सुरुवात कुठंतरी माध्यम्य माध्यमिक शाळेमधूनच व्हावी म्हणूनच माध्यमिक शाळेपासूनच डेव्हलपमेंटची स सुरुवात झाली आहे राज्यशासन त्याच्यासाठी खूप कर्तव्यदक्ष आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न पण करत आहे